कायदेशीर समस्या आम्ही कोर्टा थ्रू हाताळता हाताळत असतो जसं की संबंधित वाद असला की आम्ही री फॅमिलीमध्येच सॉल्व्ह करत असतो आणि कौटुंबिक वाद असला की जसं की हजबंड वाइफचे भांडण इत्यादी आम्ही फॅमिलीमध्ये सॉल्व्ह करत असतो पगार पगाराविषयी काही प्रॉब्लम असेल तर आम्ही आमच्या मॅनेजरकडे जाऊन त्यांना सॉरी म्हणून किंवा काही त्यावर किंवा त्या त्यावर काही सोल्युशन निघत असेल तर त्याबाबत चर्चा करू आणि जर कर्जा कर्जाविषयी काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही बँकेमध्ये जाऊन ते सॉल्व्ह करू